हॅलो हॅलो खासबाग हॉटेल खासबाग ना हां नमस्कार नमस्कार काय मग तुमच्याकडे अह काय तुमची हे चालू आहे ना मिसळ चालू आहे ना आता झाली का हो ते आहे आम्हाला आमचं तेच तुमचं आहे म्हणूनच आम्ही केलो आम्ही कोल्हापुरचीच आहे आणि आमच्या पा पाहुणे आ तो हेच्याले पुण्याची माणसं आली आहेत एक पाच सहा पाच सहा जणं आहेत ते मिसळ हो ते ते मिसळ खायची म्हणत आहेत हो म्हणून आम्ही ते सांगितलं की ते म्हणून आम्ही सांगितलं आमच्या इथं कोण खासबागशिवाय मिसळीचं हे ना नाही पहिलं खासबाग मग मिसळ का एक एक अर्ध्या तासामध्ये येतो आम्ही आमच्या पाहुणे लोकांना सांगितलं आहे कोल्हापुरची कुस्ती आणि कोल्हापुरचं खासबाग मिसळ हे दोन प्रसिद्ध आहे आमचं हा हा मग ते सांगितलं आहे कोणाला कु कुस्ती खेळून मिसळ खायची असली तरी खावा म्हणून सांगितलं आहे त्यामुळं या म्हणले ते आम्ही दहा दहा सव्वादहापर्यंत येतो म्हणजे मग कमी सेवा करते आमच्या हा त्याला मिडियम करा कारण काय एकदम का त्यांना झेपलं नाही तर काय करायचं पण ते

हा

हा म्हणजे ते आपल्याला कसं आहे परत त्यानी तिकडं जाऊन सांगितलं पाहिजे आपलं खासबागेचं नाव नाव कोल्हापुरचं नाव आहे का नाही मग असं हा हा ते जवळ आहेचं आपलं खासबाग प्लेस तुमच्या हॉ हॉटेलमधून सगळंच जवळ आहे तिथं होय दोन होय म्हणूनच तुमच्याकडे येणार आहे म्हणलं ते आम्ही सांगितलं आहे म्हणलं आमचे खासबाग आ त्यात म्हणलं आमचे मित्र आहेत म्हणलं त्या आमची व दरवर्षी जातो आहे म्हणलं जाऊया त्यांच्याकडं हां तेच म्हणलं म्हणून म्हणलं तुमच्याकडं जाऊया सांगून येऊया मग हे करू आम्ही एक पाच सहाजण येणार आहे हा हे आम्ही येणार आहे आम्ही तिंबर मार्केट पण ना येणार आहो आमच्याकडे येणार ते सगळे मग आम्ही आम्ही सगळे कार घेऊन का कार ह्याला आहे ना तिथंच पार्किंगला होय होय होय हा सांग लवकर आले की लगेच येतो आता ते आलेले आहेत जवळपास काय तर की नाही नाक्यापाशी आहेत म्हणून सांगितलं आहे ते एक अर्ध्या तासात ते लवकर जवढे पोचतील तेवढं लवकर येतो म्हणजे मग खाता येईल आपल्याला

हा म्हणजे नाही तर आपल्या आपल्याला तर आपल्याला शि नंतर शिवाय द्यायला नको त्यांनी चालेल तर हा चालेल येतो येऊन त्याना हा मग आपल्याला हे करता येईल हा मस् हां थांबा हवं त्याचे काय चार्जेस कसे आता नवीन याच्याप्रमाणे हा हा हा हा हा तेच म्हणजे पाहुणे लोक खूश झाले पाहिजेत ओ हा तेच म्हणून म्हणलं पाहुणे पाहुण्यांनी आम्हाला नावं ठेऊ नये तसं होते आहे परत पजे

होय कारण पु कारण पुणेवाले कारण पुणेवाले आपल्याला आधी आधी शिव्या देतात परत क मग हा एक मी चालेल तर सहा सहा जण येणार आम्ही हा हा हा हा चालेल चालेल येतो येतो ओके ओके हा ओके